आजच्या युगात पोहणे म्हणजे अतिशय सुंदर अशी गोष्ट आहे त्याचे कारण म्हणजे संपूर्ण शरीराचा व्यायाम यामध्ये आपल्याला दिसून येईल याचबरोबर तुमची श्वास घेण्यासाठी

आणि तुमचा स्टॅमिना वाढवण्याची ताकद पोहणे या गोष्टीत तुम्हाला आढळून येईल याचबरोबर हातापायाचा योग्य वापर आपण करतो त्यावेळेला तुमचा पूर्ण शरीराचा व्यायाम झालेल्याचे आपल्याला दिसून येईल पोहणे शिकताना आपण टायर टूबचा नक्कीच वापर करावा हा मी सल्ला एक नवीन पोहणं पोहणं शिकणारा व्यक्ती युवक याला मी देऊ शकतो ज्या वेळेला पाण्यात आपण उतरतो त्यावेळेला तुम्ही फ्लोट टायर टूब याचा परिपूर्ण वापर करा आणि जर तुम्हाला पॉसिबल नसेल लहान मुले असतील तर त्यांनी आपल्या आई वडिलांसोबतच पाण्यात उतरावे नाही तर खूप मोठा धोका होऊ शकतो आज बरेच युवक त्यामुळे प्राणाची त्यांनी आहूती दिलेली आहे त्यामुळे सावधान सावधानता बाळगून आपण पोहणे याचा खूप चांगला आनंद घेऊ शकतो मी आज या गोष्टी तुम्हाला माझं मनोगत व्यक्त करत आहे पोहण्यासारखा खूप मोठा व्यायाम आज मी कुठंच नाही ब पाहिला तर मी एक चांगला सल्ला देईन की पोहणे हे तुम्ही वारंवार करावे तुमचं आणि आरोग्य चांगलं ठेवावे हेच मी तुम्हाला सांगेन